हा सर तुमच्याकडे झुणका भाकर पेशल भेटतात का तर हां त आमा आम्हाला सर आम्हाला सर पार्सल पाहिजे होती सर

सर आमच्या फॅमिलीचा प्रोग्राम आहे सर आमच्या फॅमिलीमध्ये मेंबर्स आहे सर वीसजण आहे आम्ही हां आम्हाला उद्या सर संध्याकाळच्या वेळेस आम्ही जाणार आहे साईबाबाचं दर्शन घ्यायला हा आपल्या अमरावतीतच तुमचं रेस्टॉरंट आहे ना सर हां तर मग आम्ही रेल्वे टेशनवरून संध्याकाळी बसणार सर नऊ वाजता तर तुम्हाला रेल्वे टेशनवर पार्सल देऊ शकता का सर आमची ट्रेन नऊ वाजता आहे सर आ आडरसावरून आठ वाजेपर्यंत भेटले तर आम्ही मग ट्रेनमध्ये पण जेवण करू शकतो सर आमच्या ट्रेनच्या एका तासाआधी जर तुम्ही ही ऑर्डर आमची कंप्लीट करू शकला तर भा फार छान होईल सर सर तुमचा मेनू पाहायचा होता सर मला तर पर कँडिडेट किती रुपये काय किती रुपये भाकर का आहे असं मला माहीत नाही प्राईज वगैरे

कां कांदा भेटेल का सर आणि सर आईस्क्रीम वगैरे आहे का तुमच्याकडे हा नाही वेगळी पैशाचं काही टेंशन नाही पैसा देऊन देऊ सर किती आहे काय लागतं ते पैशाचं काही नाही पैसा खूप आहे

हो सर आता किती तुमचं टोटल काय आहे एक पर कँडेट हे सांगा वीसजण आहोत वीस लोक आहे

अच्छा

हा सर मँंगो मँंगो मँंगोवाला फॅमिली पॅक आहे काय बटरस्कॉच नाही आहे का मग बटरस्कॉच आहे का हॅलो व्हेनिला व्हेनिला बटरस्कॉच असं काय आहे का

बरं बरं ठीक आहे ना सर चालून जाईल तुम तुमच्या रेस्टॉरंटमध्ये जे जास्त फेवरेट आहे ते पाठवून द्याल तुम्ही

सर मी ऑनलाईन फोमे पेमेंट केलं तर चालेल काय मग फोनपे नंबर सर हा ठीक आहे ठीक आहे थँक्यू हो वेळेवर पोचवा